हां बोलतो आहे को आपण कोण बोलत आहे हां बोला बोला अच्छा बॅडमिंटन तुम्ही या आधी खेळलात का कुठे बॅडमिंटन अच्छा म्हणजे तुमच्या स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये वगैरे कधी काय अच्छा तुम्ही भाग घेतला होतात का बॅडमिंटनसाठी अच्छा ठीक आहे आपल्या ॲकॅडमी आहे आपली ॲकॅडमी आहे तर तुम्ही इथे प्रॅक्टिस करू शकता अच्छा

काय करावं लागेल माहिती आहे का बघा आपलं ॲकॅडमीचं टायमिंग आहे सकाळी सातचं सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत आपण असतो ॲकॅडमी पूर्ण दिवस ओपन असते आणि त्यामध्ये तुला पहिलं येऊन सर्व वॉर्मप वगैरे करावं लागेल दिवसभर करून तुला तुझी बॉडी रिलॅक्स झाली की त्यानंतर आपण स्पेशली तुझी सर्विस त्यानंतर बॅक हॅन्ड आणि च बाकीच्या गोष्टींवर आपण काम करू शकतो आं ठीक आहे परत परत किट तुझं तुला स्वतःला आणावं लागेल ते तुला ॲकॅडमी देणार नाही हां आणि बरं तू आधी कुठल्या स्पर्धे तू स्पर्धांना खेळलेली आहेस ते शाळेच्या लेवलवर की कॉलेजच्या लेवलवर अच्छा कॉलेजच्या लेवलवर खेळ साधारण सेमीफायनलपर्यंत गेली आहेस फायनलपर्यंत कसं कसं काय तुझा प अच्छा हा असा येणारा आता राऊंड तुझा फायनलचा आहे का फायनल्ससाठीचा फायनलसाठीचा आहे ना ठीक आहे तुझी स्पर्धा हो हो हो डायट वगैरे सगळं आपण स्वतः ठरवायचं कसं करायचं ते सकाळी आल्यापासून तुझं पहिलं वॉर्मप त्यानंतर कुठल्या कुठल्या एक्सरसाइज त्यात तुझं डायट पण असणार आहे आणि कुठलं तुझं परफॉर्मन्स बघून तुझा खेळ बघून कुठल्या गोष्टीवर आपल्याला काम करावं लागेल ते बघावं लागेल की तुझं बॅक हॅन्ड चांगलं आहे की तुझी सर्विस चांगली आहे मग तू कुठल्या ब ह्याच्यावर जास्त चांगली तुझी स्ट्रेंथ कुठली आणि विकनेस कुठले आहेत कमजोरी कुठल्या बाजूला आहेत आणि चांगल्या कुठल्या बाजूला आहेत या दोघांचा अभ्यास करून आपण मग तुझ्यावर व्यवस्थित काम करू ठीक आहे माझी फी आहे पर मंथ दोन हजार रूपये आणि आता तुझी टूर्नामेंट जर असेल टुर्नामेंटसाठी मी ॲक्चुली पाच हजार घेतो जसं तुला वेळ मिळेल तसं तू सांग की बाबा उद्यापासून तर उद्यापासून ॲकॅडमी आपली सकाळी सात ते संध्याकाळी सातपर्यंत ओपन असते ओके हो ये